लग्नसमारंभात पाणी भरपूर लागते म्हणून आपल्याला पाण्याची व्यवस्था करावी लागते पिण्यासाठी व स्वैपाकासाठी वेगवेगळे पाणी भरून ठेवावं लागते व भांडे धुण्यासाठी तसेच टॉयलेटसाठी वेगळे पाणी ठेवावं लागते जरी लग्नाच्या हॉलमध्ये पाण्याचा स्टोरेज टँकमध्ये पाणी असते तर आपण ते पूर्ण भरले आहेत की नाही याची काळजी घ्यावी तसेच आपण मोठे पिंप पण घेऊ शकतो त्यात पाणी भरून ठेवू शकतो त्या व्यतिरिक्त आपण काही हंडे कळशीमध्ये पण पाणी भरून ठेवू शकतो